हिंदू धर्माप्रमाणे गायीला गाय गो माता ही आपली माता समजली जाते गो गो बारसं दिवशी गायची पूजा करतात तिला ओवाळतात तिला ओवाळून नंतर तिची पूजा करून तिला खायला वगैरे गोडधोड देतात दुसऱ्या दिवशी नरक चतुर्ती दिवशी द दक्षिणेकडे आपण ते नरकासूर राजा नरकासूर राक्षसाने दैत्याला देवानी नरकात जाऊन मारलं त्यामुळं दक्षिणेकडं क उभा करूून आपण दक्षिणेकडे दिवा लावतोत आपण टॉयलेटमध्ये आणि नारकचतु दिन दिन दिवाळी भाऊबीज भाउबीजी दिवशी बहीण एकमेकांना ओवाळते गोडधोड करतात एकमेकात नातेवाईक एकमेकाला बोल बोलवतात आणि सगळेजण मिळून दिवाळीला बहीण भावाला आंघोळ घालते आणि ओवाळून एकमेकांचे नाते एकमेकांना जपले जातात आणि सगळी मिळून एकमेकं दिवाळी साजरी करतात